नमस्कार तर मी माझं घर तर जास्त काही झाडत नाही पण प्रयत्न करतो आहे अधूनमधून झाडूने माझं घर झाडतो तसेच गायीच्या शेणाच्या शेणाच्या विषयामध्ये तर आपलं भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे की गाईचं किती महत्त्व आहे गाईचं शेण अतिशय आरोग्यासाठी सुद्धा देखील चांगला आहे भारतीय संस्कृतीमध्ये गाईला आपण मातृत्व किंवा माता म्हणच पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपली माता आपला सांभाळ करते त्याच पद्धतीनं आपल्या भारतीय निसर्गात देखील सांभाळ किंवा त्याला एक निसर्ग स्वरूप देण्याचं काम आपले गायमाता करत असते गाईच्या शेणाचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो गोवऱ्या जो असतात गाईच्या शेणापासून आपण गोवऱ्या बनवतात ते देखील खूप चांगल्या पद्धतीच्या गोवऱ्याचा आपण आरोग्यासाठी फायदा करून घेऊ शकतो तर गायच्या शेणापासून साबण बनू शकतो आपण शॅम्पूदेखील बनू शकतो जर आपण काही गो शाळेमध्ये भेटी दिल्या तर ते त्या त्यावेळेला तुम्हाला हे दिसून येईल